लग्नासारख्या समारंभात खूप सारे लोकं येतात खूप सारे रिलेटिव्हज् रिश्तेदार वगैरे येतात तर त्यांच्यासाठी सोय पण करावी लागते आणि सर्वात जास्त जी महत्त्वाची सोय असते ती म्हणजे पाण्याची सोय असते तर पाण्याची सोय तसं तर आम्ही सहजासहजी जे पिण्याचं पाणीचं जर म्हटलं तर मग एकासोबतच खूप साऱ्या कॅन वगैरे आणतो कारण की पिण्याच्या पाण्याची कोणालाच कमतरता नाही पडली पाहिजे फिल्टरचं पाणी ज्यामुळे कोणाची तब्येत पण खराब नाही हो नको हो आणि जर आंघोळी वगैरेसाठी पाणी किंवा स्वयंपाक वगैरेसाठी पाणी लागत असेल तर मग नळाचं पाणी येतच असते तर दोन टाक्या मोठ्या मोठ्या ज्या असतात जर त्या भरून ठेवल्या तर मग तितकंच पाण्याची सोय होऊन जाते कारण की लग्नासारख्या गोष्ट समारंभात जर आधीपासूनच ह्या तयारी करून ठेवल्या तर मग बरं राहतं कारण की एका दिवसात म्हणजे चार चार टाक्या पण खाली होतात पण तसं म्हटलं तर आम्ही पिण्याच्या पाण्याचं जे असते तर ते आम्ही नेहमी कॅन्सच बोलवत असतो